आताच्या लोकांना ऑनलाईन वाचायला मिळतं याचा नक्कीच फायदा आहे कारण बऱ्याचशा लोकांना आवर्जून पुस्तक विकत घेऊन किंवा लायब्ररीमध्ये जाऊन वाचणं किंवा त्या पुस्तकांचा आनंद घेणं बऱ्याचदा कामाच्या व्यापामध्ये किंवा बदललेल्या लाईफस्टाईलमध्ये शक्य होत नाही त्याच्यामुळे ऑनलाईन वाचायला मिळते ही खूप चांगली गोष्ट आहे लोकांना याचा प्रचंड फायदा होतोच परंतु दुसरा तोटा असा आहे की प्रत्येक वेळी ऑनलाईन वाचणं ही काही मनासारखी गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे तुम तुमच्या डोळ्यांवरती त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की ऑनलाईन वाचण्याऐवजी तुम्ही स्वतः पुस्तक खरेदी करून पुस्तक विकत घेऊन वाचणं जास्त चांगलं आहे कारण ऑनलाईन वाचता वाचता बऱ्याच त्याच्या दुसऱ्या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात की ज्याच्यामुळे तुम्हाला ऑनलाईन वाचण्याचा तितकासा फायदा घेता येत नाही